दुचाकीवरून फिरण्यासाठी मी यासाठी प्रेरित झालो की दुचाकी चालवताना एक विलक्षण आनंद मिळतो तो आ तो आनंद सहसा असा शब्दात मांडता येत नाही दुचाकी चालवताना ती जी हवा आपल्या तोंडावरती लागते आणि तो तो तो जो एक एकदम एकाद्र एकाग्रचित्त आपलं हो होतं त्या एक एक त्या त्या एकाग्रचित्त चित्तामध्ये खूप जास्त समाधान आहे आणि त्यामुळे मला दुचाकी चालवण्याची खूप आवड लागली आणि त्याचमुळे माझी प्रेरणा या मला यासाठी मिळाली दुचाकी चालवण्यासाठी कारण दुचाकी चालवल्यानंतर खूप आनंद मिळतो आणि तो आनंद मला म्हणजे परत परत हवा आहे त्यासाठी मी प्रेरित झालो आणि एवढ्या वर्षात माझे दुचाकीचे प्रेम खूप वाढत गेले आहे मी माझ्या अनेक दुचाकी संग्रह करण्याचा माझा छंद आहे त्या दु दुचाकीवरून फिरण्याचा मोह मला आवरत नाही माझ्याकडे विविध प्रकारच्या दुचाकी आहेत आणि विशेष करून मला त्या पावसाळ्यामध्ये त्या त्यावरून फिरण्याचा मोह आवरत नाही